पूर्वीच्या काळी स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साधनं आपल्या घरामध्ये असायचे पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक कराय केला जायचा पण आता तसं नाही आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये येल पी जी गॅस या ठिकाणी एल पी जी गॅसवर प्रत्येकांच्या घरामध्ये स्वयंपाक केला जातो आणि तो आरामदायक आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीला हे आता कुठल्याही प्रकारचा त्रास सहन न करता सहज स्वयंपाक याठिकाणी करता येतो पण त्याच्यामध्ये आवश्यक ती काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यायला पाहिजे आहे गॅस व्यवस्थित त्याची गॅसची जी शेगडी आहे त्याची व्यवस्थित नि नियमितप्रमाणे त्याची सर्व्हिसिंग केली पाहिजे स्वयंपाक झाल्यानंतर गॅसचा नॉब बंद केला पाहिजे आणि आपण कुठं बाहेर जात असतो तर व्यवस्थित त्याचा जो काॅक आहे ते बंद करून त्याची व्यवस्थित काळजी घेतल्या घे जेणेकरून घेतली पाहिजे त्याच्याकरून त्याचा काही आपल्याला अडचण होणार नाही आणि आपलं जीवन हे व्यवस्थित सहजरित्या त्या आपल्याला त्याच्यातून प्राप्त होईल जेणेकरून त्या अडचणीने आपल्याला सामोरं जायची गरज पडणार नाही